शेतकरी म्हणल्यावर हा एक जगाचा पालनहार आहे ते कसं शेतीत काम केलं का अनाज काढतं अनाज काढल्यावर मार्केटले जातं मार्केटले गेल्यावर ते मार्केटमदे येतं मार्केटवर गेल्यावर तेच खायले भेटतो आता शेतकरी काही उद्योग नाही केला तर मग काय खाणार शेतकरीचं हित महत्त्वाचं आहे दुसरं कसं आहे शेतात मेहनत बी लई करा लागते दिवसभर रात्रभर शेतात राहवा लागते मेहनत करा लागते तिथेच राहायला लागते तिथे नाही झालं तर मग कसं आहे आपलं जे बीजभरणा आहे ते जनावर खाऊन घेते त्याच्यासाठी शेतातच राहावा लागते आपलं जेवण खावण जे बी आहे आपल्याला तिथे मेहनत पाणी सगळं शेतातच करावं लागते ते कठीण आहे सिटी लोकाइले काय माहीत नाही पडत शेती काय आहे ते जे करतात त्यालाच माहित आहे शेती काय आहे